न्यूज इंडस्ट्रीबद्दल बोलण्याचं जर आजच्या काळात बोलायला गेलं तर सुरुवातीला आपण बातम्या बघत होतो तेव्हा फक्त एकच असं म्हणजे त्याच्या म्हणजे प्रसारित माध्यम होतं त्या प्रसारित माध्यमाचं नाव होतं दूरदर्शन आणि ते सरकारी चॅनल असल्यामुळं ते खूप व्यवस्थितरित्या चालायचं आणि जर आजच्या काळात तुम्ही जसं जसं काळानुसार बदल होत गेला तसं तसं बघत असाल कशी या न्यूज चॅनलवाल्यांची पात्रता घसरलेली आहे या न्यूज इंडस्ट्री हे फक्त टी आर पी जशीसा जसं जसं आपण बघायला गेलं तर टी आर पीसाठी यांनी आज कायपण करायला तयार आहेत कोणाच्यापण घरात घुसायला तयार आहेत कोणतं हे झालं ना कोणाच्या लोकांच्याना प्रायव्हसीचं ना देणं ना घेणं असं मला वाटतं आहे प्रायव्हसी लोकांचं तर त्यांनी काही ठेवलेच नाही आहे आणि यांची पात्रता बघायला गेलं तर आज देशात आपल्या भारत त्याच्या न्यूज इंडस्ट्रीबद्दल बोलायचंच गेलं तर यांची पात्रता देशातल्या जगातल्या रँकिंगवर बघायला गेलंतर एकशे ब्याऐंशी देशापैकी हे एक आज एकशे पंचेचाळीस नंबरला काय तर आहेत यांचं स्थान आहे मला वाटतं यांनी आपली पात्रता थोडी चांगली वाढवावी तशी या प्रकारांची जशी पात्रता घसरलेली आहे थोडं यांनी यांच्यावर लक्ष द्यावं आपल्या टी आर पीसाठी लोकांच्या प्रायव्हसीची म्हणजे उजाड करून यांनी लोकांची प्रायव्हसी आणि थोडं चांगल्या प्रकारच्या बातम्या दाखवाव्या या ज्या जर करून लोकं प्रोडक्टिव होतील लोकाला चांगलं काही शिकायला भेटेल दिवसभर राजकारण आणि त्यांच्याविषयीचे जे बोंबाबोंब हे जे करत असतात रोज टी व्हीवर ही कुठेतरी थांबवावी असं मला वाटतं मन एक गोष्ट न्यूज इंडस्ट्रीवाल्यानी आपल्या डोक्यात घालण्याची गरज आहे आणि लवकर शिकण्याची गरज आहे यात बदल व्हावा असं मला वाटतं